हो या भागात ढोराचे डॉक्टर आहेत आणि ते त्यांच्यात खूप क को ते खूप कौशल्यवान आहेत ते जे ग आमचे परिसरात जनावर राातात ना त्यांचं लसीकरण करतात त्यांना संतुलित आहार देतात स्वच्छता आणि त्यांची नियमित तपासणी करतात माझ्या प माझ्या घरी जे ज जनावर आहे ना त्यांची अलीकडे तपासणी केलती मी म्हणजे दोन तीन महिने झाले असेन त त्या प्राण्यांच्या आरोग्यावर सरासरीने महिन्यांना ते चं पाचशे ते पंधराशे रुपये खर्च घेतात ते